हा हॅलो अथर्व आपल्याला आता इलेक् हा

इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायच्या आहेत का बरं बरं बरं आपल्याला आधी फ्रीज घ्यावं लागेल कारण फ्रीज आपलं खूप खराब झाले कोणतं घ्यायचं कुठून घ्यायचं मग ऑनलाईन मागवायचं हा डबल डोअरचं घेऊयात ह्या वेळेस हो ते खरंच आहे हो पुन्हा त्याचं बोर्ड बदलावं लागेल हे करावं लागेल फिटिंग पुन्हा बरं बरं मग कोणत्या कंपनीचं घेऊया हा

अजून दुसरं कोण काय घ्यायचं आहे वॉशिंग म हा हा हा हा ते ऑनलाईन त्या दुकानातूनच घ्यायचं कोणतं घ्यायचं आहे बरं बरं बरं आणि अजून काय टी वी घ्यायचा बरं बरं ऑनलाईनच का ओके ओके चालेल चालेल बरं बरं बरं म्हणजे बाकी तू हो हो हा हो हो चालेल चालेल ओके ओके ठीक आहे चालेल ओके हा